हलो हो हो

अच्छा

तेवढी तर आयडिया नाही आहे

अच्छा हां ह

मग सॅलरी थर्टी थाउजंड

हं हं हं अच्छा ठीक आहे ना ओके थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच